हॅलो हां नमस्ते नमस्ते मॅडम

बरं बरं हां बोला ना मी सध्या फ्रँ फ्रीलान्सिंगच करत होते काही म्हणजे काही छोट्या नाटक एकांकिकांसाठी काही लेखन किंवा काही वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन वगैरे अशा प्रकारचे पण म्हणजे साहित्यविषयक अ स्तंभलेखन अशा प्रकारची कामं करत होते हां

हां अच्छा

हो ते खूपच छान आहे मग आणि कंपनी म्हणजे आपलं ऑफिस कुठे आहे साधारणपणे पुण्यामध्ये गुड हां छान तिथे मी य नक्कीच येऊ शकते कामाचं स्वरूप नक्की कशा प्रकारचं असेल

अ बरं अच्छा बरं बरं संवाद लेखन किंवा नाट्यलेखन अच्छा हां हां बरं बरं हां बरं बरं हो तर हां

अर्थातच अर्थातच हो हां हां बरोबर आहे बरोबर आहे

निश्चितच हो बरोबर आहे आणि हां आणि साधारण किती अपेक्षा म्हणजे आठवड्यात आठवड्यातले किती तास प्रत्यक्ष मी ऑफिसला येऊन काम करणं अपेक्षित आहे अशा काही हे आहेत का म्हणजे बंधनं आहेत का का आपलं सोयीप्रमाणे करू शकतो आपण काम

छान ते मग मी नक्कीच करू शकते हां बरं हो आणि गुड गुड आ बरोबर आणि जे जे कोणी अच्छा आणि आणखीन कोण माझ्यासोबत काम करणार आहे का हे मी स्वतंत्रपणे लिखाणाचं जे काम आहे ते स्वतंत्रपणे करायचं आहे कसं

बरं बरं अच्छा बरं बरं ही चांगलीच गोष्ट आहे आणखी तशी आधी आपण वेळ ठरवली तर मी माझी वेळ त्याप्रमाणे ॲकजस्ट करू शकते पण जनरली स दुपारी अकरा ते चारमध्ये मी अ असू शकते मोकळी म्हणजे त्या वेळेमध्ये मी ऑफिसला येऊ शकते हो हो नक्कीच नक्की हो नक्कीच आणि तिथे कोणाला भेटावं लागेल मला बरं हो चालेल चालेल हो चालेल आहे हो चालेल मला हो हो चालेल मला पाठवा प्लीज हं हो चालेल अजून असे कोणी आपल्या ऑफिसमध्ये कंटेंट रा म्हणजे लिखाण कर काम करणारे किंवा असे अजून आहेत बरीच मोठी टीम का असे इंडिविज्युअलीच आहेत म्हणजे

हो चालेल चालेल चालेल हो थँक्यू थँक्यू सो मच